पर्यटन स्थळावर जाताना मुलांनी लेकरांनी आणि बाहेरच्यांनीसुद्धा काळजी घेतली पर्यटन स्थळावर जाताना जर आपण काही खात वगैरे असेल तर तिथे जर आपलं डीस्पोजर असेल तर डीस्पोजर आपल्यापशी उपलब्ध असेल तर ते आपण डस्टबिनमध्येच टाकलं पाहिजे त्याचा कुठेही फेकून त्याचा दुरुपयोग म्हणजे प्रदूषण होते बिमाऱ्या होतात म्हणून पर्यटन स्थळावर गेल्यावर स्वच्छता जर असली तर कुठे थुंकू नये जे बॉक्स असतात त्यंच्यामध्येच थुंकावं कुठे घाण वगैरे करू नये कारण का त्यांना स्वच्छता त्यांनी स्वच्छता केलेली असते तर आपण तिथे घाण वगैरे काहीच करू नये म्हणून पर्यटन स्थळावर जाताना आपल्याजव सोबत जेवळे काही चांगले साहित्य असेल ते घेऊन जाणे की आपली चांगली आपण चांगल्या ठिकाणी चांगलीच व्यवस्था आपली स्वत ची केली पाहिजे जर आपण जर काही घाण वगैरे जर काही केली असेल तर ती आपल्या हाताने स्वच्छ करून घ्यायची आणि जर कुठे आपल्याला जर बाहेर ठिकाणी जर कुठे गेलो असेल तर तिथूनसुद्धा आपण स्वच्छता जर केली असेल तर तिथेसुद्धा घाण नीट करायची अशी काळजी आपण पर्यटन स्थळावर गे गेल्यानंतर घेतली पाहिजे आपल्या हातात काही कागद वगैरे जर असेल किंवा कोणतं काही खराब कपडा वगैरे असेल तर तोसुद्धा आपण डस्टबिनमध्ये फेकला पाहिजे